राज्यात सर्व लोकं लोकप्रिय मनोरंजन म्हणजे लावण्यांचा होतो जी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साड्या चांगल्या चांगल्या साड्या ज्वेलरीज वगैरे वापरल्या जाते आणि डान्स केल्या जातो खेड्यापाड्यावरती त्यांचा प्रोग्राम होत असतात त्याच्यानंतर आता नवीन म्हणजे नवरात्रामध्ये गरबा खेळल्या जातो ते त्याच्यामध्ये पण नवीन नवीन ड्रेसेस घातले जाते नऊ दिवस त्यांचे डान्सचे प्रोग्राम्स होतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा होतात आणि नऊ दिवस पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे लोकं कपडे वापरतात ज्वेलरी वापरतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर खूप सारी गर्दी राहते आणि नंबरप्रमाणे पण जसं जे गरबा खेळण्यासाठी त्यांना नंबर लावा लागतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते लोकं गरबा खेळतात अशा प्रकारे लावण्या गर गरबा या राज्यामध्ये याचा प्रोग्राम केला जातो